हॅलो हॉटेल शांती हां मला ना ॲक्च्युली माझ्या घरी एक बड्डे पार्टी आहे तर त्यासाठी जेवण ऑर्डर करायचं होतं तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेता का अच्छा ठीक आहे बरं ही डिलिव्हरी तुमचं पर्सन येऊन करतो की कसं काय आम्हाला ते पिकअप करावं लागतं बरं बरं ओके ठीक आहे ठीक आहे मग माझ्याकडे ॲक्चुली जो प्रोग्राम आहे तो परवा आहे तर मी त्याची तुम्हाला आज ऑर्डर देऊन ठेवतो टोटल शंभर माणसं असतील त्यातील सत्तर माणसांचं नॉनव्हेज असेल तीस माणसांचं वेज असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही मला तसं वाटतं बिर्यानी ब् एक चिकन बिर्यानी आणि व्हेज बिर्यानी अशा दोन वेगवेगळ्या तुम्ही ऑर्डर घ्या माझ्या सत्तर माणसांसाठी चिकन बिर्यानी बरं बरं आणि तीस माणसांसाठी व्हेज बिर्यानी ठीक आहे आणि आपल्याकडे असं स्वीटमध्ये काय आहे का आपण जे देऊ शकतो असं काही नाही गुलाबजामुन नको

ठीक आहे मग ते पण एक हां शंभर काँटिटी शंभर दीडशे काँटिटी करून ठेवा त्याचे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आता एवढ्या काँटिटीमध्ये आपण जेवण घेतो तर ते पाण्याच्या बॉटल्स वगैरे जे लागतील तुमच्या हो रेस्टॉरंटमध्ये ते तुम्ही प्रोवाईड करू शकाल की मला ते दुसरीकडे कुठे बघावं लागेल अच्छा काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे बरं मला ह्याचं पेमेंट कसं करायचं आहे तुम्ही सांगाल ओके ठीक आहे ॲडवान्स द्यावं लागेल बरं ठीक आहे मी तुम मला या नंबरवर तुमचा जो जी पेचा नंबर आहे गुगल पेचा तो तुम्ही ब् शेअर करा बरं मी त्याच्यावर तुम्हाला ॲडव्हान्स करतो ठीक आहे परवा मला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑर्डर रेडी लागेल ठीक आहे चालेल धन्यवाद